आता कालपरवा म्हणजे नांदेडमध्ये एक झाड पडलं होतं त्याच्यामध्ये झाड पडलं म्हणून न्यूज मीडिया तर खूप काही म्हणजे खोटं बोलते आता आपलंपण ते अहमदाबादचं इन्सिडेंट बघा त्याच्यामध्ये खूप सारे लोकं मेले तरीपण सांगतात की खूप कमी म्हणजे लोकं मेले असं तसं खूप मीडियात खूप म्हणजे सरकारच्या याच्यामध्ये असते मीडिया तर नांदेडमध्ये कालपरवा म्हणजे खूप दिवस झाले एक झाड पडलं होतं नांदेडमध्ये त्याखाली एक तरुण मुलगाची डेट झाली डेत झाली पण ती देत झाली नव्हती असं म्हणून मीडियाने सांगितलं होतं पण तो मेला किंवा डेट जर झाली बोललं तर मग सरकारवर सर्व येत होतं महानगरपालिकेचे इश्यूज येत होते म्हणजे तुम्ही का झाडं वगैरे व्यवस्थित बघून ठेवत नाही एक जर झाड खराब झालं असेल तर त्याला कट करून साईडला टाकायचं हे असं सर्व येत होतं त्यामुळे मीडियानी हे खोटं बोललं हे खूप सारे असे होतात केसेस पण कधीकधी मीडियाचे हेल्प पण होते की म्हणजे कुठे आपण आपल्याला कुठे फिरायला जायचं असेल तर तिथले आपल्याला पहिलेच होऊ शकते की ते मीडियामध्ये असं असं ती ते खूप पाणी पडतं आहे तिथे खूप हे पडतं आहे असं खूप साऱ्या गोष्टी येऊ शकतात तर मीडियावरती म्हणजे पहिलं तर आपल्याला प्रसनल ट्रस्ट करायचा त्यानंतर मीडियावर ट्रस्ट करायचा मीडियापण एवढं खराब नाही आहे चांगलंच पण माझ्या एक कशा अनुभवामुळे थोडं ट्रस्ट कमी आहे मीडियावरती हे असं माझं म्हणणं आहे बस झालं